सद्यस्थितीमध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीने आमचे आयुष्य अगदी बदललेले आहे जसे की मोबाईलचा वापर एज्युकेशनसाठी तसेच इतर सुविधांसाठी बँकिंगसाठी हॉटेल बुकिंगसाठी रेल्वे तिकीटसाठी फ्लाईट तिकीटसाठी फा फ्लाईट बुकिंगसाठी विविध प्रकारे करण्यात येते इंटरनेटचा वापर विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी या जगाशी जुळण्यासाठी म्हणजे एकंदरीतच इथल्या वातावरणात काय सुरू आहे जगात काय सुरू आहे इत्यादी माहिती मिळवून घेण्यासाठी विविध प्रकारे इंटरनेटचा वापर केला जाते इंटरनेटमुळे आयुष्य अगदी सुलभ झालेले आहे त्यामुळे पेमेंट्स करणे बील भरणे खरेदी करणे कशाबद्दलही माहिती मिळवणे अगदी सहजरीत्या शक्य झालेले आहे शॉपिंग करणे घरबसल्या वस्तू खरेदी करणे किराणा बोलावणे कपडे खरेदी करणे तसेच विविध गोष्टी आपल्या त्वरित मिळवणे इत्यादी गोष्टी आपल्याला अगदी सुलभरीतीने मिळवता येतात इंटरनेटमुळे जगाशी आपला संमर संपर्क वाढलेला आहे एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट अंतरावर बसलेले व्यक्ती आपल्यापर्यंत सहजरीत्या पोचू शकतात किमान त्यांची खबरबात आपण अगदी सुलभरीत्या अगदी सहजरीत्या फोनद्वारे किंवा त्यांचा फेस आपल्याला जो विडिओ कॉल्समध्ये दिसतो त्याद्वारे आपण घेऊ शकतो इंटरनेटमुळे इतके जीवन सोपी झालेले आहे की एखाद्या अभ्यासाचा टॉपिक मिळवण्याकरिता आपल्याला विशेष व्यक्तीकडे जाण्याची गरज नाही तर आपल्याला ते अगदी सहजरीत्या एका क्लिकवर एका एका मिनटाच्या आतमध्ये आपण कोणत्याही ठिकाणी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मिळवू शकतो त्यामुळे इथे आपल्याला इंटरनेचा इतका उपयोग झालेला आहे की आपले एंटरटेनमेंट मनोरंजन हे इंटरनेटद्वारे होत आहे त्यामुळे इंटरनेटचा उपयोग आपल्या आयुष्यात इतका महत्त्वाचा झालेला आहे की आपण इंटरनेटशिवाय जगू शकत नाही किंवा आपण त्याच्याशिवाय राहूच शकत नाही आपल्याला अगदी क्षणाक्षणाला लागणाऱ्या गोष्टी आपण इंटरनेटशिवायही मिळवू शकत नाही